हॅलो अरे कॅब ड्रायवर बोलतोय का हाव मी ना तुमच्या कंपनीमधून कॅब बुक केलो होतो तर तुम्हाला इथे यायचं होतं गोलीबार चौकामध्ये मला घ्यायसाठी हा तर ह्या गोलीबार चौकामध्ये रॅली आहे लोकांची बहोत भीड आहे इथे तर मी गोलीबार चौकातून तिरंगा चौकामधे आलो हाव हाव हाव तो आपल्याला गांधी भाग जायचं आहे तर मी या तिरंगा चौकात उभा हाव तर तुम्ही येऊन गाडी घेऊन इक इखाट या ठीक आहे ना तुम्ही या आणि मी इथं तुम्हाला भेटतो ह्या मूर्ती आहे ना इकडे या मूर्तीजवळ भेटतो मी तुम्हाला ठीक आहे ठीक आहे